सो आधीच्या काळात शेअर बाजारात जे आपले अपडेट्स असायचे ते आपल्याला दुसऱ्या दिवशी किवा खूप लेट समजायचे आणि त्यासाठी खूप आपल्याला म्हणजे बँक्समध्ये जाऊन डीमॅट अकाउंट्स हे ते आपल्याला सगळं करायला लागायचं आणि आत्ताच्या काळात सगळं डिजिटल झाल्यामुळे डिजिटल ट्रेडिंग ॲप्स आलेले आहेत जसं की एन्जल वन अप स्टॉक आणि खूप काही आहेत ह्याचे आपल्याला अड्वान्टेजेस पण खूप आहेत जसं की आपल्याला म्हणजे जे आधीच्या काळात कसं आपल्याला दुसऱ्या दिवशी जे काही अपडेट्स अस् असतात म्हणजे आपले शेअर्स वाढले आहेत का शेअर्सचे हे कमी झाले आहेत का दर ते आपल्याला लगेच त्या ॲपद्वारे समजतात बट याचे जे जे तोटे आहेत लाईक खूप जे हे असतात त्यांचे ऑफिसेस असतात आपल्याला कॉल्सवर कॉल्स करतात लाईक फेक आयडीज् असतात त्याचे आणि ज्या लोकांना म्हणजे काही त्याच्याबद्दल अजिबात नॉलेज नसतं त्यांच्याकडून पैसे लुबाडतात आणि काही लोकं असे पण असतात आपल्याला लिंक वगैरे शेअर्स करून बोलतात ही लिंक ओपण करा आणि तुम्हाला असा असा फायदा वगैरे होणार आहे आणि तुमच्याकडून म्हणजे तुमचा पूर्ण डेटा जो पूर्ण बँक अकाऊंटचं पूर्ण जे हे असतो तो सगळा हॅक वगैरे करतात तर ह्याचे खूप सारे म्हणजे दुष्परिणाम पण आहेत आणि खूप सारे फायदे पण आहेत सो मला असं वाटतं की आधीच्या शेअर बाजा आ आधीचा जो शेअर बाजार होता तो खूप चांगला होता कारण की आधी एवढे काही फ्रॉड्स वगैरे काही व्हायचे नाहीत लाईक म्हणजे चांगलं आहे की आता डिजीटल वगैरे सगळं डिजीटल झालं आहे इंडिया वगैरे पण आधी जे होतं तेच चांगलं होतं समजायचं पण लेट समजायचं सो असं माझं मत आहे